नमस्कार मी प्रितीश पंडित आहे मी एक सिविल कॉन्ट्रॅक्टर आहे तर मी अलीकडे जी एस टीसाठी नोंदणीसाठी अर्ज केलेला आहे याच्यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड बँक स्टेटमेंट ॲड्रेस प्रूफ या सर्व गोष्टींची सर्व डाक्युमेंट जमा केलेले आहेत आणि मला लवकरात लवकर जी एस टी प्रमाणपत्र भेट देण्यात यावे जेणेकरून मला माझं नुकसान होणार नाही याच्यासाठी मला मदत करावी